म्हणजे आता उद्योगपतीमध्ये आपण जर बघितलं तर उद्योगपतीमध्ये सर्वात जास्त आपल्याला मदत केली असेल तर ती टाटा आहे टाटाची पूर्ण जी फॅमिली आहे ना ती आधीपासूनच म्हणजे लोकांच्या हितासाठी काम करते आणि आता जी टाटा आहे जमशेदजी टाटा त्या टाटाचे खूप सारे असे एअरलाइन्स आहेत टाटाचे खूप सारे असे गाड्यांच्या कंपन्या आहेत गाड्या बनवते टाटा अजून खूप साऱ्या अशा टाटाच्या कंपन्या आहेत तर टाटाचा वारसा हा खूप मोठा आहे परंतु टाटाचं मन हे त्याच्याहुन मोठं आहे टाटा जेवढं पण त्यांना कर मिळतो आता दुसरे जे अंबानी अडाणी वगैरे झाले हे सगळे बिजनेसमॅन आहेत पण टाटा हे इंडस्ट्रीअलायजेशन आहेत इंडस्ट्रीअल इंडस्ट्रीअल म्हणजे कसे आहेत ते की त्यांच्याकडे जेवढा पैसा येतो तेवढा ते अर्धा पैसा त्याच्या अर्ध्यावरून जास्त पैसा हे गरिबांच्या हितासाठी वापरतात म्हणजे अनाथ आश्रमाला दान देतात ट्रस्ट असतील त्या ट्रस्टला दान देतात अशा एवढ्या सगळ्या गोष्टींना ते दान देत राहतात आणि जो कर आहे तो नेहमी कर सरकारला ते भरत असतात सरकार त्यांचं कर नियमितपणे नियमितपणे भरत असेल तर म्हणजे तो तो जो पैसा असतो तो करचा पैसा सरकार आपल्यावर लावते आपल्या हि आपल्या चांगल्या आरोग्यावर लावते किंवा आपल्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यावर लावत असते तर टाटा म्हणजे आपण बघू शकतो की टाटा किती मोठं काम करते आपल्यासाठी म्हणून टाटा हे उद्योगपती आहेत आणि त्या उद्योगपतींना आपण त्यांना मान दिला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे तर म्हणून मी टाटाचा आदर करतो त्यांना मान देतो आणि मला हे टाटा हे टाटाची जमशेदजी टाटा झाले वापस जेवढे पण टाटाचे पूर्वज पण झाले यांनी पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता त्यांच्यासाठी तेव्हा पण ते पैसे देत होते स्वातंत्र्याच्या अगोदर स्वातंत्र्याच्या काळामध्ये आता टाटा यांनी खूप मदत केलेली आहे तर हेच उद्योगपतींबद्दल मी बोलून बोलतो